मी निसर्गप्रेमी आहे आणि मला निसर्गामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी घडत आहे आणि नवीन नवीन पक्षी प्राणी झाडे ह्या गोष्टी ह्या गोष्टीं मी ह्या गोष्टी मी कॅमेरामध्ये कॅप्चर करतो आणि ते मी युट्यूब गूगल यावर टाकतो आणि ते खूप साऱ्या लोकांना आवडतात आणि त्यामुळे मा मी जे फोटोज् टाकतो त्याला खूप लाईक्स वगैरे मिळतात आणि त्यामुळे माझं जे चॅनल आहे त्याला खूप वाव वाव मिळत आहे आणि त्यामुळे त्याचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव पडला आहे आणि त्यामुळे माझं फोटोग्राफीचं फोटोग्राफीचं काम जे आहे ते खूप समोर जात आहे अन् त्यामुझे त्यामुळे मला खूप सारे पैसे पण मिळत आहे